तंत्रज्ञानाने शिक्षण उद्योगाला खूप चांगली मदत केलेली आहे जसं कोरोना काळामध्ये शिक्षण हा खूप थांबलेला होता त्यामुळे तंत्रज्ञानाने शिक्षण तंत्रज्ञानामुळे शिक्षण हे पूर शिक्षण हे खूप चांगलं झालेलं आहे ऑनलाईन पद्धतीने असे ऑनलाईन पद्धतीने ई पं ई ई पद्धतीने आपले शिक्षण पूर्ण झालं ई पद्धतीने उद्योगाला पण फार महत्त्व झाला ई ई ईश ई शिक ई शिक्षण ई तंत्रज्ञानानी त्याला खूप महत्त्व म खूप मदत मिळालेली आहे त्यानं आपला उद्योग पण थांबला नाही शिक्षण पण थांबला नाही तसे ऑनलाईन जे ऑ वर्ग होते जे शिक्षण होतं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने वर्ग चालायचे वर्ग होत होते आपल्याला शाळेमध्ये जायचं पण काही म्हणजे महत्त्व पडला नाही आपला घरूनच आपला घरूनच आपला वर्ग झाला यूटूबवरती आपण फार विडियो बघतो आपल्याला कोणत्या अडचणी आल्या कोणता त्रास झाला कोणता गोष्टी आपल्याला नाही समजल्या आपण यू यूटूबवरती यूटूबवरतीच यूटूबवरती बघून आपण त्या गोष्टी पूर्ण करतो सो ऑनलाईन अभ्यासक्रम होता ऑनलाईनमध्ये अभ्यास करून सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा झाला आहे ऑनलाईन अभ्यासामुळे आपल्याला खूप म म्हणजे खूप फायदा झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या आपला जो अभ्यास अभ्यास करण्याचा जो परिणाम आणखी खूप छान झालेला आहे तसं आपल्याला शाळेमध्ये प्रवेश करण्याकरता पण आपल्याला शाळेमध्येच जाण्याचं काही मं इडं महत्त्व नाही झालं आहे ऑनलाईन प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच आपण प्रवेश घेतो ऑनलाईन पद्धतीने आता आपल्याला कोणती पुस्तक वाचायन तर आपण ई पुस्तके ई पुस्तके वापरतो काही आपल्याला संशोधन करायचं आहे काय आपल्याला बघायचा आहे तर आपण तंत्रज्ञानाचा तंत्रांचा वापर करूनच आपण त्या सर्व गोष्टी बघत असतो